राज्याच्या मनोरंजन उद्योगात भविष्यकाळात खूप नवे प्रवा प्रवाहाने बदल होत आहेत हे अगदी नक्कीच आहे हं याच्यामध्ये प्रामुख्याने काही गोष्टींचा अंतर्भाव होतो तो म्हणजे डिजिटल आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मचा उदय आय थिंक याचा नंबर पहिला असावा अगदी म्हणजे या बदलात म्हणा किंवा नवीन प्रवाह म्हणा कारण ओ टी टी म्हणजे ओवर द टॉप प्लॅटफॉर्म्स जसं की नेटफ्लिक्स आहे ॲमेझॉन आहे प्राईम आहे हॉटस्टार झी फाईव्ह आहे सोनी लिवा आणि इतर अनेक भारतीय प्लॅटफॉर्म्स यांची लोकप्रियता आता इतकी वाढती आहे आणि या निमित्तानं त्या माध्यमातनं निर्माते आणि कलाकार थेट प्रेक्षकांपर्यंत पोचू शकतात घरबसल्या त्यामुळे पारंपारिक सिनेमा थिएटर जे आहेत त्याच्यामुळे गर्दी त्यांच्यामधली गर्दी कमी व्हायला लागली आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच्यानंतर स्थानिक सामग्रीचं महत्त्व म्हणजे प्रादेशिक भाषा किंवा प्रादेशिक संस्कृती स्थानिक संस्कृती यांच्यावरची म्हणजे यांच्यावर आधारित सामग्रीची मागणी वाढती वाढती आहे म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट भागाविषयी आपल्याला पूर्णत अनभिज्ञता असली तरीसुद्धा या म्हणजे डिजिटल डेव्हलपमेंटमुळे त्या अशा प्रकारची माहिती समोर यायला लागली आहे कुणीतरी व्हिडिओज करून टाकतं किंवा कुणीतरी त्या भागाला भेट देतं त्याच्यावर विलॉग्स बनवतं आणि मग ते लोकांपर्यंत पोचतात त्यामुळे अशा प्रकारच्या स्थानिक सामग्रीबद्दल लोकांची उत्सुकता खूप वाढायला लागली आहे आणि अशा पद्धतीनं स्थानिक भाषा म्हणजे ज्या रिजनल लँग्वेज म्हणतात ज्याला ते मराठी तमिळ तेलगू कन्नड अशा प्रकारच्या भाषेतले चित्रपट किंवा त्यांच्या वेबसिरीजची लोकप्रियता खूप वाढायला लागलेली आहे त्याच्यानंतर वी आर आणि ए आर म्हणजे ज्याला आपण व्हर्चुअल रियालिटी आणि ऑग्मेंटेड रियालिटी असं म्हणतो तर त्याच्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बी आर आणि एअरच्या माध्यमातनं प्रेक्षकांना अधिक जास्त गुंगवून ठेवणाऱ्या गुंगवून ठेवणारे अनुभव देणं आता खूप शक्य झालेलं आहे वी आर आणि ए आरमुळे म्हणजे वी एफ एक्स म्हणा किंवा स्पेशल इफेक्ट्स देऊन म्हणजे खूप मोठेमोठे धबधबे खूप मोठ्यामोठ्या गाड्या हे अगदी व्हर्च्युअल रियालिटी ज्याला म्हणता येईल इत इतपत ते हुबेहूब बनवता येतात त्याच्यामुळे वी आर आणि ए आरचं पण महत्त्व खूप वाढता आहे राज्यातल्या मनोरंजनाच्या एकूण प्रभाग प्रभात किंवा त्याशी रिलेटेड त्याच्यानंतर इंटरॅक्टिव्ह कंटेंट म्हणजे जसं की विविध प्रकारचे पॉडकास्ट बनवले जातात चर्चासत्रं आयोजित केली जातात ती पण ऑनलाईन असतात त्याच्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या पसंतीनुसार ज्यांच्या म्हणजे ज्या ज्या ज्या काही कथ कथानकात किंवा अशा प्रकारच्या कुठल्या चर्चांमध्ये बदल करणं म्हणा किंवा त्याच्यात भाग घेणं म्हणा अशी संधी देणारे इंटरॲक्टिव्ह कंटेंटसुद्धा वाढू शकतो आणि अशामुळे प्रेक्षकांचा सहभाग अशा गोष्टीत खूप वाढेल आणि मनोरंजनाचा जो वैयक्तिक अनुभव आहे तो अधिक दृढ होईल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रेक्षकांच्या अभिप्रायाचा अत्यंत पटकन परिणाम होतो त्यामुळे निर्माते आणि कलाकारांना त्यांच्या कामाचा प्रतिसाद हा त्वरित अगदी त्वरित मिळतो त्यामुळे त्यांना बेस्ट ऑन म्हणजे त्या प्रतिसादांवर आधारित असं ते त्यांच्या कामात बदल किंवा सुधारणा करू शकतात पर्यावरण आणि शाश्वततेच्या मुद्द्यांवरती अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत पर्यावरणपूर्वक पद्धतींचासुद्धा वापर वाढू शकतो स्मार्टफोन आणि मोबाईल कंटेंट याच्याबद्दल तर म्हणजे बोलण्याचीही गरज आहे असं मला वाटत नाही कारण स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळं लघू म्हणजे छोट्या शॉर्ट फिल्म्स ज्याला म्हणतात लघू फिल्म्स वेब वेब सिरीज आणि अन्य डिजिटल कंटेंट यांची मागणी वाढू शकते आणि त्यामुळे निर्मातिक अत्यंत कमी बजेटमध्ये अधिक अधिक प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोचू शक शकतील कोविड नाईंटीनच्या महामारीच्या काळामधे ज्याला ऑनलाईन इव्हेंट्स आणि फेस्टिवल्सची सुरवात झाली ऑनलाईन एज्युकेशनची सुरुवात झाली त्यामुळे या सगळ्या गोष्टींची लोकप्रियता इतकी वाढत वाढती आहे की पूर्वी जे प्रत्यक्ष भेटून काही गोष्टी करायला लागायच्या जसं की शाळेत प्रत्यक्ष जाऊन तुम्ही शिकायचं किंवा कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन शिकायचं किंवा ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करायचं तर या सगळ्या गोष्टींना एक नवीन वळण लागलं जसं की आपण सगळं ऑनलाईन करू शकतो याची एक खात्री किंवा एक विश्वास मनात निर्माण झाला त्याच्यामुळे ऑनलाईन इव्हेंट्स आणि फेस्टिवल्स आणि या सगळ्या गोष्टी आता खूप जास्त वाढतील असं मला वाटतंय आणि हे सगळे जे काही बदल आहेत आणि हे जे नवीन प्रवाह आहेत ते मनोरंजन उद्योगाला अधिक जास्त सर्जनशील त्याच्यानंतर तंत्रज्ञानाने विकसित आणि प्रेक्षकांसाठी केंद्रित असे बनवतील असं मला वाटतंय